हो आमच्या गावात ग्रंथालय आहे त्याचं नाव अशोक वाटीका ग्रंथालय असून त्यामध्येे नाना विविध प्रकारचे पुस्तके आपल्याला बघायला मिळतात जसं की थोर समाज सुधारक थोर इतिहासकार आणि तसेच थोड शास्त्रज्ञ या सर्वांची बुक्स आपल्याला बघायला मिळतात जे की आवर्जून लोकं वाचतात त्या लायब्ररीमध्ये प्रत्येक बुकसाठी वेगवेगळे शेल्फ असून बुकशेल्फ असून त्यामध्ये नाना विविध प्रकारचे बुक्स आहेत त्यामधली मी बरीच पुस्तके आव वाचलीयेत त्यामध्ये माझे आवडते म्हणजे थोड समाज सुधारक इथि इतिहासकार आणि तसेच शास्त्रज्ञसुद्धा मी कधीकधी अधमधून वाचतो माझा इंटरेस्ट सर्वात जास्त म्हणजे इतिहासकारामध्ये राहलाय जसं बिपिनचंद्र आर डी शर्मा आर ए अग्रवाल या सर्व गोष्टींचा मी प्रामुख्याने वाचन करत असतो